जनावराची चांगली जात ओळखण्यासाठी डाक्टरचा उपयोग करायचा डाक्टर तपासून सांगतात जनावर कसं आहे काय पद्धतीने आणि आपल्याला पण कळतं आहे जनावर बीमार असल्यामुळे घायाळ असल्यामुळे त्याची शरीराच्या पूर्ण खराबी ताबडतोब दिसून येतात